जेव्हा मी प्राथमिक शाळेमध्ये होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये इंग्रजीचा पेपर हा होता पण त्याचा टायमिंग टेबल आम्हाला दिला गेला नव्हता आणि जे शाळेमध्ये मुलं गेले त्यांना सांगितल्यात आला की इंग्रजीचा पेपर आहे त्याच्यामुळे सर्वजण अभ्यास करून या आणि मला इकडून तिकडून माय झालं की एखाद्या वि व्यक्तीने मुलाने सांगितला का मराठीचा पेपर आहे एखाद्या म मुलाने सांगितला का हिंदीचा पेपर आहे त्याच्यामुळे मी कम्फ्युजन होऊन गेलो की अभ्यास कायचं करायचं तर माझ्या मनात आला क मी हिंदीचा पेपर असेल म्हणून हिंदीचा मी अभ्यास केला आहे आणि त्याच्यानंतर मी दोन दिवस अभ्यास केली आणि तिसऱ्या दिवशी पेपर होता तर त्या पेपरला गेल्यानंतर सर्व विद्यार्थी बसले आणि तो पेपर हा आपल्याला बुकाचा पेज फाडूनच लिहायचा होता आणि तव त्या क्वचन सर दिले फळ्यावरती लिहून दिले आणि त्याच्यानंतर तो क्वचन निघाला इंग्लिचा आणि त्याच्यामुळे मी कम्फ्युजन होऊन गेलो पूर्ण आणि ते मला काही समजत नव्हता की मी कसा करावा म इथं याचा अभ्यासही नाही केलो का कसा करावा समोर आता का लिहायचं तर याच्यामुळे आता कोणाचं पाहू पण नव्हते देत तर त्याच्यामुळे मी म मागे एकदम माझा नंबर लागला होता त्याच्यामुळे मी दुसऱ्या त्या मुलाचा जो अभ्यास करून आला होता त्याचं वाकून टोंगून बघितलं आणि माझा पेपर तो मी पूर्णपणे सोडवलो आणि हे सरांना पण माहीत नाही झालं की याला माहीत नव्हतं किंवा माहीत होतं कारण की मी जे लिहिलं तो माझ्या पद्धतीनं मी केलो ते सर्व आणि ते सरांना एकदम भनक पण नाही लागली आणि तो माझा पेपर व्यवस्थित गेला असं मला वाटलं